हॅलो हां नम स्कार हां मला थोडं लोन संदर्भात बोलायचं होतं हां मला मेस चालू करायची होती घरगुती असं तर त्यासाठी मला लोन उचलायचं आहे हां तर त्याचे हां माझं प्रसन्ना विनोद पवार सहाशे दहा शिरगावला राहते मी शिर रत्नागिरी शिरगाव तिथे आमच्या इथे जवळपास फिशरीज कॉलेज आहे हां तर ते कॉलेजची मुलं वगैरे येतात ना त्यासाठी असं घरगुती एक छोटीशी मेस चालू करायची होती तर थोडंफार लोन लागेल ना पैसे लागणार ते सगळं भांडी बिंडी सगळं घ्यायला हां इनकम म्हणजे घरगुतीच काम आहे माझं घरकाम आहे हां

हां थोडं सुरुवातीला होती म्हणजे माझ्या सासूबाई होत्या तर आम्ही घरगुती मेस चालवायचो पण तेव्हा कसं थोडी कमी होती मुलं म्हणजे दहाच्या खालीच होती तर आता कसं मला प्रॉपर असं जरा जास्त म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये सुरू करायचे आहे हॉस्टेलमध्ये जशी मेस असते ना त्याप्रमाणे हां मग थोडं भांडवल जास्त लागेल त्यासाठी मला

एक किलोमीटरच्या आतच आहे जवळच आहे हां हां आमचं बाहेर एक असं मोठं अंगण म्हणजे अशी शेडच आहे काढलेली तिथे बसायसाठी पण हे आहे आणि फक्त टेबल लावले की तिथं मुलं बसून जेवू पण शकतात म्हणजे पत्र्या वगैरे पावसाळ्यात

एका वेळेला दहा पंधरा जणं बसू शकतात हां जर आडवे वगैरे असे लावलेत तर वीस पंचवीस पण बसू शकतात आपण टेबल जसं मोठं अंगणच आहे ते आणि ते पत्र्याची शेडच आहे आतमध्ये केलं घरावरती नाही अजून काय नाही घरावरती थोडंफार काढलेलं सोसायटीतून पण ते कसं जास्तीचं मिळत नाही आपल्या ह्याच्याप्रमाणे मिळतं

तरी मला साधारण एक लाखापर्यंत लागेल म्हणजे मला ते हा हो ओके काय काय लागेल म्हणजे कागदपत्रं ओके ओके चालेल हां बाय थँक्यू